हॅलो हां सावंत भाऊ हां मी प्रफुल्ल कुलकर्णी बोलतो आहे मला परागने तुमचा नंबर दिला होता हो हो हो हो मीच तर परवा आम्हाला मु रात्री जायचं आहे मुंबईला अकरा वाजताची ट्रेन आहे कुडाळवरून तुम्ही येऊ शकाल काय हां ठीक आहे ठीक आहे किती घ्याल म्हटलात तुम्ही भाडं इथून कुडाळचं सहाशे ओ भाऊ किती ओ जास्त होत आहे हे साडे चे चारशे पण जर जातात लोकं आम्ही सा येताना साडे चारशे देऊनच तर आलेलो थोडं करा ना कमी काहीतरी साडे चारशेपर्यंत घ्या आता आहे किती प पंचवीस तीस किलोमीटर तर अंतर आहे आणि रस्ता पण काही एवढा हे नाही पहिला तर कि किती खराब होता आता खूप चांगला केला आहे उलट घ्या साडे चारशे घ्या ओ त्याने नंबर घ्या म्हटलं ओळखीचे आहेत म्हणून मी कॉल केलेला ठीक आहे ठीक आहे ठीक आहे मग किती वाजता निघायचं मग साडे नऊला चालेल ना मग ठीक आहे आम्ही जेवून वगैरे घेतो मग तसं काही विषय नाही आम्ही ना आम्ही दोघंच आहोत आमच्या एक पाच सहा बॅग्स आहेत आणि हां तिकीटं तिकीटं आहेत कन्फम काही विषय नाही तसा त्याचं काही हे नाही बस फक्त वेळेत पोहोचणं महत्त्वाचं आहे तेवढं पोहचू ना साडे नऊला निघून साडे दहापर्यंत पोहचलं तरी पुरे तेवढा वेळ काय चालतो ठीक आहे ओके येत आहे ना मग ओके या या चालेल थँक्यू